अलिबागमध्ये होणारा आमदार प्रिमियर लीग हा ही जी क्रिकेटच्या मॅचेस होतात ह्या म्हणजे ह्यांचा ह्यांच्यामध्ये तर जवळपास बघायला प्रेक्षक वर्गही खूप असतात आणि खेळायला खेळाडू इच्छुक खूप असतात आणि अॅक्च्युअली मलाही खूप आवडतं आमदार केळा आमदार ज्युनिअर लीग जे आत्ता झाली जस्ट गेल्या महिन्यात त्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं पन्नास टीम्स होत्या विनिंगचे प्राइजही खूप चांगली होती दोन लाखापर्यंत फर्स्ट प्राइज होते काहीतरी आणि त्याच्यामध्ये क्रिकेट क्रिकेट प्रिय ज्यांना क्रिकेट ख खऱ्यामध्ये खूप जास्त आवडतं अशांची खूप गर्दी होती अलिबागमधल्या बहुतेक म्हणजे जवळपास पंधरा हजार वीस हजारपर्यंत लोकं क्रिकेट मॅचेस बघायला आले होते तिथे आणि खूप छान मॅचेस झाल्या होत्या मलाही आता क्रिकेट खेळण्यासारख्या जसं आवडतं तसं मला क्रिकेट बघायलाही आवडतं आणि त्यादिवशी तर क्रिकेट बघायला खास गेलो होतो तिकडे मी आणि खूप छान मॅचेस झाल्या सगळ्या आणि खूप एन्जॉय केलं त्यादिवशी आम्ही ह्या मॅच बघण्यालाही